हॅलो पूजा रेस्टॉरंट सर मी अर्ध्या तासापूर्वी तुमच्या रेस्टॉरंटमधून काही चायनीज पदार्थ मागवले होते जसं की नूडल्स फ्राईड राईस पनीर टिक्का आणि चाऊमिन पण सर काय झालं आहे ना मी चाऊमिन ची ऑर्डर चुकून दिली गेलेली आहे माझ्याकडून तर मला आता तो काढून टाकता येईल का कारण की आमच्याकडे चाऊमीन कोणालाच आवडत नाही आणि मी चुकून बोलता बोलता या तीन पदार्थांबरोबर चाऊमिनची पण ऑर्डर दिली तर सर कृपया तुम्ही हा पदार्थ काढून टाकलात तर फार बरं होईल कारण कसं आहे ना तो खाल्ला गेला नाही तर अन्न आहे शेवटी वाया जाईल आणि त्याचे पैसेही मी जास्तीचे भरून ठेवेन ज जरी मला हे नको असले तरी तर सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज तुम्ही माझा हा चाऊमिन हा जो पदार्थ आहे तो काढून टाका लिस्ट मधून माझ्या